आमच्या गावात एखाद्याला साप चावला तर त्याचं लगेच इलाज करायला घेतो आपण कुठे साप चावला आहे तिकडं तिकडच्या वरचं बाजू घट्ट कपड्याने बांधायची जसं की थोडंसं जागा राहिली पाहिजे कारण रक्ताचा प्रवाह बंद नाही झाला पाहिजे थोडासा थांबला पाहिजे विष तिकडेच आणि जेवढं लवकर होऊ शकेल डॉक्टरच्याकडे घेऊन जातो रुग्णालयात कारण त्याची लवकरात लवकर तपासणी केली तेवढंच चांगलं म्हणून वेळ न घालवता जेवढं वेळ आहे तेवढा वेळेत लगेच घेऊन जातो गावात एवढं काय उपचाराची सवय नाही विषाची म्हणून रुग्णालय एकच असतो म्हणून तिकडेच घेऊन ला जावं लागतं